कोणत्या साईडला सर म्हणजे कोणत्या कोणत्या अं लोकेशन सांगता चिखली रोडवर चिखली रोडला कोणत्या ठिकाणी सर चांडक लेआउट अच्छा अच्छा चांडक म्हणजे टू टू टू व्हीलर आहे का टू व्हीलर आहे ना ठीक आहे सर गाडीचा नंबर वगैरे नोट केला का तुम्ही हां अच्छा ओके सर दोन मिनिटं हं ठीक आहे सर सांगा एकदा नंबर मला एम एच अठ्ठावीस सोळा बासष्ट ठीक आहे आ हां म्हणजे टू व्हीलर टू व्हीलर किती जणं आहे त्या गाडीवर सर टिप्सी का डबल सीट आहे ते अ अच्छा अच्छा ठीक आहे ड्रिंक केलेला अच्छा

अच्छा अच्छा अच्छा तुमचं ठीक आहे सर तुमचं नाव काय सर हा तुमचं तुमचं सचिन कोळके ठीक आहे सर कुठं राहता तुम्ही कुठं राहता अच्छा सर कसं आहे आमच्या त्या लोकेशनवर जे पोलीस स सर आहेत त्यांना मी सांगतो एकदा कळवतो त्यांना पाठवतो सर लवकर हां हां नाही सर मी कळवतो दोन मिनिटात त्यांना सांगतो मी ठीक आहे ओके ओके सर अच्छा अच्छा ठीक आहे मी सा सांगतो त्याला कळवतो मी ओके सर ओ थँक्यू सर